माझी चित्रकलेची आवडती स्टाईल आहे कार्टून्स काढणं किंवा त्याला कॅरिकेचर म्हणतात तर या पद्धतीने जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा व्यक्त होण्याचं ते एक चांगलं माध्यम आहे आणि कार्टून सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे लोक कार्टून कडे जास्त ॲट्रॅक्ट होतात आणि ते काढणं त्यामानाने सोपंही असतं प्रत्यक्ष एखादं व्यक्तिचित्रण करण्यापेक्षा कार्टून काढणं जास्त सोपं असतं आणि त्यामुळे ते टेक्निक मला जास्त आवडते